मी मागे दोन वर्षाआधी विवोचा वाय ट्वेंटी मोबाईल घेतला होता त्याच्यामध्ये तो मोबाईल इतका चांगला निघाला की खूपच चांगला होता तर मला स चार्जिंग आत्ता पण त्याची बॅटरी बॅकअप जो होता तो खूप चांगला होता आणि त्याचा कॅमेरा एवढा मस्त आहे कॅमेरा पण फोटो पण क्लिआरीटी दुरून नाईटला पण त्याचे फोटो चांगले निघतात दुपारला पण उन्हामध्ये पण फोटो चांगले निघतात आणि बॅटरी बॅकअप पण खूप आहे त्याचा चार्जिंग एका घंट्यातच पूर्ण शंभर टक्के होतात आणि उतरतानी खूप हळूहळू उतरतं आहे चार्जिंग फास्ट होते